कॅब ड्रायव्हर बोलत आहे मला नं जालन्यावरून ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत कॅब पाहिजे होती भेटेल का मला उद्या पाहिजे आम्ही चारजणं आहेत आम्हाला प्रवास उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारा घंट्यासाठी कॅब पाहिजे आम्हाला

नाही एकच पाहिजे त्या म्हणजे की हो आम्ही सकाळी नऊला जालन्यावरून निघणार आहे तर तुम्ही साडेआठला तुमची गाडी पाठवून द्या कारण मी तुमची सर्विस मी खूप ऐकलेली आहे चांगली देता म्हणून तुम्ही पैसे पण नीट घेता आणि तुमचे ड्रायवर पण खूप चांगले असतात तुमचं भाडं कसं असेल दिवसागणिक असेल का एका एका घंट्याचं भाडं असेल का किलोमीटरवर असेल अच्छा किती भाडं लागेल मला बरं बरं ठीक आहे चालेल आपण दिवसावरच घेऊ मग मी चोवीस घंटे गाडी वापरतो मग तुमची बरं ठीक आहे ठीक आहे चालेल या तुम्ही गाडी पाठवून द्या उद्या हां धन्यवाद